मी पी ए सी या ब्रँडचं मेकअप प्रोडक्ट घेतले होते म्हणजे प्री मेकअप स्टेपसाठी जे प्रोडक्ट येतात ना क्लिन्झिंग टोनर वॉटर मॉश्च्युरायजर आणि मॉश्च्युरायजर प्लस त्यांचं मॅजिक ऑईल म्हणून एक येतं ज्याने मेकअप लॉन्ग लास्टिंग राहतो नवीनच आलं आहे ते पण इतके सुंदर प्रोडक्ट आहेत ना म्हणजे क्लिनिंग केल्यानंतर ना स्कीनवर रेडनेस येत आहे की झोंबत नाही आहे नाहीतर नॉर्मली बाकीच्या प्रोडक्टनी झोंबतं त्यामुळे क्लिन्झिंग पण मला फार आवडलं ट टोनर तर खूप छानच आहे टोनर केल्यानंतर स्किन एक टोन लाईट होते मस्त त्याच्यानंतर वॉटर मॉश्चुरायजरचं तर प्रश्नच नाही वॉटर मॉश्चुरायजर लावल्यानंतर मॉश्युरायजर अप्लाय करण्यासाठी केलंच पाहिजे असं पण नाही आहे असं ते मॉटर वॉटर मॉइच्युरायजर आहे आणि मॉइच्युरायजर पण खूप स्मूथ स्कीन होते शाईन करतं आणि मेकअप पण लॉंग लास्टिंग करण्यासाठी खूप हेल्प होत आहे त्या प्रोडक्टची आणि त्यांचं जे मॅजिक ऑईल आलं आहे ते ह्या गर्मीच्या सीझनसाठी तर एकदम उत्तम प्रोडक्ट आहे म्हणजे स्वेटप्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे प्लस मेकअप ग्रे पडत नाही आणि दहा ते बारा तास मेकअप आरामात टिकतो आणि कुठल्याही प्रोडक्टमुळे साईड इफेक्ट पण नाही होत कारण मेकअपचा बाकी प्रोडक्टचा वापर करण्याआधी हे आपण वापरत आहे त्यामुळे बेस्ट प्रोडक्ट आहे मला तर खूपच आवडलं म्हणजे मिनिमम बजेटमध्ये खूप सुंदर प्रोडक्ट काढले आहेत पी ए सी या कंपनीने सो मी त्यांना थँक्यू बोलू इच्छिते थँक्यू